हेलो राज रेस्टोरेंटमधून बोलता आहात का सर मी आता तुम्हाला दहा प्लेट समोसे दहा प्लेट कचोरी आणि दहा प्लेट पे प्लेट मिरची भजे याची ऑर्डर दिले होते तर त्यापैकी मला पाच प्लेट कचोरी ही कमी करायची आहेत म्हणजे दहा प्लेट समोसे पाच प्लेट कचोआणि दहा प्लेट मिरची भजे अशी ऑर्डर द्यायची आहे तर हे होईल का ठीक अहे ना सर पाठवा मग ते